लग्न म्हटलं की खूप सारे लोकं येतात व खूप साऱ्या लोकांना पाणी पण लागतं लग्नामध्ये खूप सारं पाणी लागतं व त्यासाठी आपल्याला पाण्याची कमतरता होतेच आणि अशा ठिकाणी तर खूप वेळा पाण्याची बरबादी पण केली जाते म्हणून अशा ठिकाणी पाणीची कमतरता होते म्हणून खूप साऱ्या ठिकाणी लग्नांमध्ये टँकर्स मागवले जातात व आम्ही पण टँकर्स मागवतो कारण मग प्यायला पाणी पण नसतं म्हणून टँकर मागवायलाच लागतं आणि आम्ही अशा काही वॉटर सप्लायांना पण सांगतो की आमच्या इथे पाणी द्या व आम्ही पहिल्यापासून पण थोडी फार पाणी भरून ठेवलेलं असतं कारण पाणी तर लागतंच प्रत्येक ठिकाणी प्र पाणी लागतंच म्हणून आम्हाला असं वाटतं की पाणी खूप कमी वापरावं व पाण्याची बरबादी करू नये प्र अशा ठिकाणी मग पाणी पुरत पण नाही म्हणून आम्ही ते पाणी असं कमीतकमी वापर करतो